मी आदर्श खरात बोलतोय त्या दिवशी केस कापायला आलो होतो तुमच्या दुकानामध्ये हां त्या दिवशी तुमी जे केस कापले होते ना ते खूप मला आवडले आणि तुम्ही जो शेप दिला होता बघा खाली केसांच्या थोडा मागं पण तुम्ही खूप चांगले केलतं आणि कल्लेसुद्धा आणि दाढीत सुद्धा शेपमध्ये चांगली लावून दिली तुम्ही आणि कलरला आणि तुम्ही मला कलर दाखवले होते बघा वेगवेगळ्या टाईपचे मग मी कलर निवडला होता एक डार्क ब्राऊन हां तर तर मला तुमी जो कलर केला तो कलर खूप आवडला आणि नेक्स्ट टाईम मी येईल तेव्हा अजून खूप व्हेरायटीचे मला कलर जर असतील तर दाखवा तर किती टाईपचे कलर्स असतील तुमच्याकडे अॅवेलेबल तरी

जसं की निळा वगैरे आहे का हां तर हायलाइट वगैरे पण करून मिळणार ना चांगल्या पद्धतीने कारण बोला ना हो हो नक्की मी माझ्या मित्रांना वगैरे सगळ्यांना सांगेल कारण का तुम्ही मागच्या वेळेस मला जी करून दिलते ना ते मला चांगल्या पद्धतीने आवडले आणि मी विचार करतोय की नेक्स्ट टाईमसुद्धा तुमच्याकडे येऊ आणि फक्त मला एवढंच सांगायचं होतं की जी केसांचे तुम्ही शेपमध्ये आणले होते ना ते खूप चांगल्या पद्धतीने आणले होते आणि माझ्या एक मित्र आहे त्याचेपण करायचेत केस तो सुद्धा बोलला की तू कुठून केले त्यानी माझी खूप तारीफ केली की प्रशंसा केली की तू केस खूप मस्त कापले कुठून कापले मलासुद्धा सांग त्यामुळे मी तुम्हाला कॉल केलता की कधी तुम्ही जर अवेलेबल असाल आणि येऊन तुमच्या अॅड्रेसवर येतो मी हो हो नक्की मी तेच सांगतोय मी सांगायलाच पाहिजेल होतं हो हो नक्की नक्की तेच ना ते ठाण्याच्या तिकडे आहे तुमचं ते वालंच ना सेंटर जिकडे मी आलतो कारण तुमची एक अजून ब्रांच आहे म्हणून म्हटलं अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे थॅंक्यू थॅंक्यू टाटा हां